माझा शाळेतील सर्वात आवडता विषय म्हणजे गणित होता आणि कारण गणित मला म्हणजे म्हणजे जेव्हा मी पहिल्या वर्गात होते तेव्हापासून मला आवडायचा आणि म्हणजे मी जेव्हा म्हणजे मी जेव्हापासून जन्मले तेव्हापासून म्हणजे कसं आता एक दोन वर्षाची झाले तेव्हापासून माझ्या घरात म्हणत होते हे मला शिकवत होते म्हणजे की बोटा बोटांद्वारे हे किती बोटं आहेत हे किती बोट आहेत यामध्ये एवढे मिळवले तर हे किती होतील ते किती होतील तर मला त्या विषयाचा असा म्हणजे गणित म्हणजे मला समजू लागलं पही पहिल्या वर्गात गेल्यानंतर आणि मग मला आवड लागली गणिताची की मी स्टार्टिंगला गणितं करत होते तर मी एक गणित केलं तर मला असं वाटते की रोज दिवसभर गणित जमलं तर हेच गणित म्हणजे याच प्रकारचे दुसरं गणित करून बघा नाहीतर आणखीन वेगवेगळ्या पद्धतींचे गणित करून बघा जसं जास्तीतजास्त बेरीज हे जाते कारण की आपण जीवन हे आपले गणितच आहे कसं आपण कुठेही गेलो समजा साधारण दुकानातील विषय समजा जर दुकानातही गेलो ना आपण काही सौदे वगैरे घेतले तर आपल्याला त्यामध्ये आपल्याला बेरीज करायला लागेल वजाबाकी करायला लागेल सर्व म्हणजे अश्याप्रकारे जीवन हे गणितावरच आहे अजू आणखीन त्याच्यामध्ये आपण उदाहरण घेऊ शकतो आता आपण कुठेही गेलो तर आपण समजला तेवीस आपण समजा चार लोकं गेलो तर आपल्याला विचारतील ना कोणाच्या घरी पाहुणे गेलो तर आपण किती लोकं जात आहे चार लोकं जात आहे तर मग त्यांना सांगावं लागेल आम्ही चार लोकं जात आहे तर तुम्ही चार लोकांचं जेवण बनवा असं तसं याप्रकारे आपला म्हणजे जीवन सर्व गणितावरच आहे म्हणून मला तो गणित विषय खूप आवडतो